होय असं एक पुस्तक आहे की जे मला सुरुवातीला आवडेल असं वाटलं नव्हतं पण ते वाचल्यानंतर मला ते आवडलं आणि त्यामुळे माझा विचार बदलला ते पुस्तक म्हणजे मराठीचा प्रदक्षिणा खंड दुसरा हे पुस्तक मला सुरवातीला बघितल्यानंतर मला असं वाटलं की एवढं मोठं पुस्तक माझ्याच्याने वाचणं होईल नाही होईल आणि मला ते कसं म्हणजे समजेल नाही समजेल याबद्दल माझ्या मनात भरपूर शंका होत्या पण जेव्हा तो खंड मी बघितला त्यानंतर पण देखील मला असं वाटलं की हे पुस्तक वाचल्यानंतर समजणं देखील अवघड आहे किती कालावधी लागेल समजायला आ आपण कसं ते समजून घेऊ कसं त्याला त्याचं स्पष्टीकरण आपल्याला लगेच कळलं पाहिजे आकलन लगेच झालं पाहिजे असं म्हणजे हे करणं खूप अवघड आहे असं मला वाटलं पण जेव्हा तो मी हातात घेतला आणि जेव्हा तो मी मन लावून वाचला थोडं त्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला समजण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला असं वाटलं की नाही या खंडामध्ये जे दिलेलं आहे ते सर्व आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहे जसं यामध्येच जो काही खंड आहे त्या खंडामध्ये जसं आत्ता त्यामध्ये मराठी नाटक दिलेले आहे एकोणीसशे पंचावन्नपासून ते तर पंच्याहत्तरपर्यंतचे जे पुष्पा भावे यांनी सांगितलेले आहेत त्याचप्रमाणे एकांकिका दिलेली आहे त्यानंतर मराठी कादंबऱ्या आहेत त्यानंतर म्हणजे स्वातंत्र्यापूर्वीच्या कादंबऱ्या म्हणजे स्वातंत्र्य मिळायच्या आधी ज्या कादंबऱ्या आहेत त्या प्रका त्या प्रकाशित झाल्या त्यांची माहिती दिली आहे त्यानंतर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कोणत्या कादंबऱ्या प्रकाशित झाल्या त्यांची माहिती दिली आहे त्यानंतर चरित्र चरित्र देखील स्वातंत्र्याच्या नंतरचे दिलेले आहे आत्मचरित्र दिलेले आहे ललित गद्य दिलेले आहे मराठी साहित्य समीक्षा यांची माहिती दिलेली आहे म्हणजे हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला स साधारणतः त्यानंतर यामध्ये मराठी कथा देखील दिलेल्या आहेत म्हणजे भरपूर माहिती या खंडामध्ये दिलेली आहे की ते खंड वाचल्यानंतर जवळपास आपल्याला बरीचशी माहिती आपल्याला समजते आणि त्याचे आकलन होते म्हणजे सुरुवातीला आपल्याला असं वाटते की म्हणजे मला असं वाटलं सुरवातीला की हे वाच वाचल्यानंतर मला समजेल की नाही पण जेव्हा ते मी वाचण्यास सुरवात केली तेव्हा मला असं वाटलं की आपण जे वाचत आहे ते योग्य आहे आणि आपलं याचा आकलन आपल्याला नक्कीच होईल म्हणजे हे जे भरपूर स्वातंत्र्यापूर्वी आ पूर्वी म्हणजे ज्या कादंबऱ्या प्रकाशित झाल्या आहेत त्यांची माहिती त्यानंतर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्या कादंबऱ्या प्रकाशित झाल्या त्याची माहिती जी आपल्याला मराठीच्या दृष्टिकोनातून आवश्यक आहे जसं आपण जे शिक्षण घेत आहे त्या शिक्षणाच्या दृष्टिकोनातून आपल्याला ते आवश्यक आहे आणि ते आवश्यक आवश्यक आहे आणि ते आप वाचणं आणि त्याचं आकलन करून आपल्याला आवश्यक आहे मला कळलं आणि नंतर मात्र मला हा खंड आवडायला लागला आणि माझे विचार पूर्णपणे या खंडाविषयी बदलले की हा खंड आपल्यासाठी भरपूर मार्गदर्शक ठरेल असं मला वाटते